कुठलंही पेंटर आपल्या कलाकृतीतील रंगवायला आरंभ करण्यापूर्वी तीचे चित्र याकरिता रेखाटतो की आपल्याला जो रंग द्यायचे आहेत ते कोणते देता येईल कुठे कोणता रंग बसवता येईल तसेच बा रंग बाहेर जाऊ नये त्या कलाकृतीच्या बाहेर जर रंग गेला तर ती कलाकृती बेढप दिसते त्याच्यामुळे पेंटर आधी कलाकृती रंगवायच्या आधी तिचे चित्र रेखाटत असतो